उसमा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वाहतुकीचा मुख्य पर्याय म्हणजे रस्ते आहे म्हणजे राज्य महामार्गाचे जे रस्ते आहेत आणि राष्ट्रीय महामार्गाचे जी रस्ते आहेत तर ते खूप चांगले आहेत आणि आत्ताच नवीन बांधले असल्यामुळे कुठेही तुम्हाला खड्डा वगैरे लागणार नाही आणि त्याच्यामुळं गाड्या वगैरे व्यवस्थित चालतात बसेस वगैरे व्यवस्थित आहेत आपण प्रायवेट कारनेसुद्धा येऊ शकतो त्याचबरोबर येथे एक रेल्वे स्टेशन आहे पण तिथे मर्यादित रेल्वे आहेत म्हणजे रोज एक पंधरा ते वीस रेल्वेच फक्त इथे येतात आणि रेल्वेची जी वारंवारता आहे ती पण खूप कमी आहे विमानतळ म्हणाल तर इथे विमानतळ आहे पण ते विमानतळ चालू नसते म्हणजे एखाद्या विशेष प्रसंगी नेत्यांच्या सभा असतील किंवा काही एमर्जन्सी असेल तर अशावेळीच इथे विमान येतात इतर वेळी विमान बंद असते